तसं कुठल्या विषयावर लिहायचं म्हटलं तर आपल्याला एखादी गोष्टच खूप जा म्हणजेच एखाद्या गोष्टीची खूप जाणीव झालेली असते किंवा एखादी गोष्ट आपल्याला शंका म्हणून भेडसावत असते त्यामुळंच आपण त्याबद्दल लिहिण्याचा आणि त्या नि त्या विषयावर जागरूकता निर्माण करण्याचा प्रश् म्हणजे प्रयत्न म्हणूनच आपण लिखाण करतो असं मला वाटतं त्यामुळे असं होतं की एक तर माझ्या वतीने माझ्या मनात आलेले सगळे प्रश्न आणि मग त्याच्यावरची माझी उत्तरं आणि मग त्यावर येणाऱ्या किंवा मी लेखन प्रकाशित केल्यानंतर त्यावर येणाऱ्या वाचकांच्या सगळ्या प्रतिक्रिया वगैरे या जास्त महत्त्वाच्या आहेत आणि त्यानुसारच मग त्याच्यावरती आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल म्हणजे सोल्यूशन मिळू शकतं माझं लिखण पुरेसं चांगलं नाही आहे असं मला कधी वाटतं का असं जर विचारलं तर हो बऱ्याच वेळेला असं होतं की आपण कायतरी लिहितो आणि आपण आपल्याला ते पुरेसं अपील होत नाही तर मग अशा वेळेला मी हे प्रकाशित करत नाही आणि मग मी ते सरळ तसं सोडून देते आणि बऱ्याच वेळेला ज्या वेळेला असं वाटतं की हे लिखाण आपलं पुरेचं नाही आहे चांगलं नाही आहे तर ते असं खूप जनरलच असतं म्हणजे त्याच्यामध्ये खा फार विशेष लोकांना काही सांगावं किंवा त्याच्यामधून कायतरी नु फक्त व्यक्त होणं किंवा असा एखादा अनुभवच असतो की ज्याच्यामध्ये कोणी आपल्याला म्हणजे त्याच्यात सामाजिक जागरूकतेशी रिलेटेड असं काही फारसं नसतं म्हणूनच बहुधा आपण स्वतःला आपल आपण स्वतः आपण अपील होतो की हे ठीके म्हणजे डिलीट केलं तर चालणार आहे की फारसं बिघडणार नाही आहे माझ्या लिखणाला पाठबळ देणारे म्हणजे माझे फॅमिलीचे लोक आहेत किंवा माझे फेसबुकवरचे किंवा माझ्या सोशल मीडियावरचे मित्र आहेत जे माझं रेग्युलर मी जे लिहिते ते लिखाण वाचतात मला प्रतिक्रिया देतात आवडलं नाही आवडलं हे सांगतात त्यामुळे मला खूप उत्तेजन मिळतं आणि हो त्यांच्या लि त्यांच्या उ त्यांच्या प्रतिक्रियाम् मुळेच मला खूप उत्तेजन मिळतं आणि त्याचमुळे मी तेव्हापासूनच मनातलं असं समोर संवाद साधल्यासारखं का होईना असंच लिखाण सुरू केलं म्हणजे मी त्याच्यात कुठल्याही प्रकारची काल्पनिकता किंवा त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं जे सायफाय म्हणतात तसे कुठले इफेक्ट्स वगैरे असं किव् असं किंवा गुढ रहस्य असं काही नाही मी खूप सरळ सोट आणि मला आलेल्या अनुभवांबद्दल लिहिते